नागपूर जिल्ह्यातील मुख्य नैसर्गिक म्हणजे रोडाचे काम झालेले आहेत आजूबाजूला झाडे लावलेले आहेत आणि जसं फुटाळा तलाव आहे आंबाझारी तलाव आहे शुक्रवार तलाव आहे असे आजूबाजूला म्हणजे जे तलाव आहे त्याच्यानी बोळीवडा तलाव आहे असे नैसर्गिक तलाव म्हणजे आम्हाला प्रदूषणापासून फार वाचवतो आणि हर जागेला हर जागी असे हिरवंगार झाडे लावलेले आहे त्यामुळेही आम्हाला त्याची ताजी हवा पण मिळते एकदम चांगलं पर्यावरण वाटते पण दुपारच्या वेळेला जेव्हा गाड्या चालायला लागतात तेव्हा थोडं प्रदूषण दूषित होऊन जाते आणि त्याच्यात इथे थोडं हवामान चेंज होऊन जाते आणि नंतर म रात्रीच्या वेळेस थोडसं शांत वाटते त बर वा हे वाटते आणि नेमकं म्हणजे तर साफसफाईचा आता तर फार रोडची होतेच आहे रोज सकाळी कार्पोरेशनवाले येतात झाडू लावतात हर जागी कचऱ्याचे डबे लावलेले आहेत कचरा त्याच्यामध्ये टाकावं लागतात आजकाल रस्त्यावर आता जास्त कचरा पण दिसत नाही आणि म्हणजे आमचा पर्यसर तर फार स्वच्छच असतो आणि स्वच्छता रोज होतेच आहे रोड झाडू लावणारे येतात झाडू कचरा उचलून नेतात आणि आधीपेक्षा म्हणजे स्वच्छता जास्त वाढलेली आहे आणि याच्यासमोर पण स्वछताच राहणार आहे हेच स महानगरपालिकेनी जाणून दाखवलेलं आहे की स्वच्छताच पाहिजे कचरा दिसलेला नको आणि आजूबाजूला झाडे लावा निसर्ग आरोग्य घ्या आणि चांगले स्वदेशी राहा